टाटा निक्साॅन टाटा हेरियर महिंद्रा स्कारपियो महिंद्रा यू एक्स व्ही सेवन हंड्रेड मारुती शिजुकी स्विफ्ट मारुती शिजुकी बेलेनो बजाज पल्सर हिरो स्प्लेंडर टी व्ही यस अपाची रॉयल एन्फील्ड क्लासिक थ्री फिफ्टी